मला स्वतःला रिकामं बसायलाच आवडत नाही त्यामुळे वेळ मिळाला की काही ना काहीतरी हाताने मी तयार करत असते तर मध्यंतरी मी बॉटल पेंटिंग शिकले आणि त्या प्रकाराने मी बॉटल छोट्या छोट्या बाटल्यांवर पेंटिंग करत होते काही चित्र चितारत होते कारण मला मुळात पेंटिंग आणि याची आवड असल्यामुळे पण त्यानंतर काही दिवसांनी माझ्या खरं म्हणजे ह्या कार्याला कारण माझे शारीरिक अक्षमता की माझ्या बोटांना जेव्हा त्रास चालू झाला तेव्हा बोटांचा व्यायाम करण्याच्या दृष्टीने मी क्विलिंग शिकले आणि क्विलिंगच्या वस्तू मी बनवायला लागले तर एक कल्पना आली की आपण छोटं कारण मोठ्या मोठ्या वस्तू देऊन कोणाला कोणाच्या घरामध्ये ते दिलं तर त्यांच्या घरात जागा नसली ही तो मोठा प्रश्न पडतो की एवढं कौतुकाने कुणी दिलं आहे पण ते आपण ठेवायचं कसं त्यामुळे मी छोटा रस्ता काढला त्याच्यातून की फ्रीजवर लावायला ग्री फ्रीज मॅग्नेट्स मी तयार करते आणि मग मी जेव्हा जेव्हा कधी वेळ मिळाला की तो बोटाला व्यायाम आणि त्यातून काहीतरी कलात्मकता या दृष्टीने मी पेपर क्विलिंग करायला लागले आणि आजपर्यंत जवळपास शंभरच्या वर मॅग्नेट्स मी तयार केली आणि कोणी ये आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक कोणीही की मी त्यांना छोटंसं फ्रीज मॅगनेट देते की ते चिमुकलं मॅगनेट त्या फ्रीजवर काही जागा फारशी अडवत नाही त्याचप्रमाणे लग्नपत्रिका वगैरे ज्या येतात त्या लग्नपत्रिकांचे कागद व्यवस्थित कापून मी त्याच्यापासून नवीन एन्व्हलप्स तयार करते कुणाला गिफ्ट देण्यासाठी आणि त्या एनवलपसुद्धा किंवा साधी एनव्हलपसुद्धा मी कधीच नुसती देत नाही तर त्याच्यावरती छोटंसं वारली पेंटिंग किंवा काहीतरी कलाकुसर किंवा क क्विलिंगचे प्रकार त्याच्यावर चिकटवून असं बनवणं हा माझा रिकामपणाचा छंद आहे मला हा अगदी मनापासून आवडणारा छंद मी अगदी वेळ मिळाला की हे करत असतं आणि मलाही अशा काही गोष्टी कुणी कौतुकाने देतं तर छोट्या असल्या तर मी माझ्या घरात त्या जरूर ठेवते